हो बोला ओके हो हो हो करते ओके मग तुम्हाला पुढे काय करायचं आहे अच्छा मग तुम्हाला तिथे सांगलीमध्ये विलिंग्डन कॉलेज म्हणून आहे तर तुम्हाला ते बेस्ट ऑप्शन आहे तो तिथे तुम्हाला यू पी एस सी एम पी एस सी करायचं असेल तर मग तुम्ही बी ए यूज करू शकता हो सगळे तुम्हाला आणखी इथे या कॉलेजमध्ये तुम्हाला यू पी एस सी साठी किंवा एम पी एस सी साठी प्रॉपर गायडन्स पण भेटून जाईल इथे आपली मोठी इथे आपली लायब्ररी पण आहे लायब्ररीमध्ये बुक्स पण आहे हो सो तुम्हाला प्रॉपर गायडन्स पण भेटून जाईल आणि जे अवेलेबल बुक्स आहेत ते सगळे तुम्हाला त्याचा नॉलेज भेटून जाईल हो खूप छान आहे खूप सपोर्टिव पण आहे आणि जे ल लर्निंगसाठी पण खूप चांगला आहे हो भेटून जातील तुम्हाला हो हो तुम्हाला जे कोणते बुक्स हवेत जे यू पी एस सी एस टी साठी लागतात जे पॉलिटिकल सायन्स असेल किंवा इंडियन पॉलिटी असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल त्याचं डीप नॉलेज त्याचं डीप नॉलेज पण भेटून जाईल आणि त्याचे खूप सारी पुस्तकं पण आहेत जे तुम्हाला भेटून जाईल लायब्ररीमध्ये नाही इथले टीचर्स तुम्हाला ते पूर्ण डीप डीप म्हणजे बेसिकपासून ते पूर्ण तुम्हाला ॲडव्हान्स पर्यंत ते तुम्हाला प्रॉपर हे करतील टीच करतील शिकवतील तुम्हाला प्रॉपर सो तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि जर आलीच तर तुम्ही कधीही विचारू शकता इथले जे टीचर्स आहेत ते कधीही तुम्हाला हेल्प करतील ऑप्शन्स हो ऑप्शन्स तुम्हाला बी ए नंतर तुम्ही आता हे यू पी एस सी एम पी एस सी झालं किंवा तुम्हाला आणखी कोणत्या कॉम्पीटीव एक्झाम द्यायच्या असतील तर त्याही तुम्ही देऊ शकता तुम्ही टीचर टीचर्स तर तुम्हाला वेल नंतर तुम्हाला मग तुम्ही जर सायन्स फील्डमधून असाल तर मग तुम्ही जर तुमचं मॅथ्स असेल तर मग तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता जर तुमचा बायो असेल तर तुम्ही मग मेडिकलच्या याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता हां हो ओके ठीक आहे थँक्यू